भारतामध्ये उद्योजकांसाठी भरभराटीचे दिवस आलेले आहेत आपल्या भारतात नवनवीन उद्योजकांना त्यांच्या उद्योजकांकरिता व त्यांच्या व्यवसायांकरिता सरकारकडून अनेक प्रकारचे पाठबळ मिळत आहे त्यामुडे नवीन तरुण वर्ग हे व्यवसायाकडे वळत आहेत आणि आपला व्यवसाय सुरू करत आहेत त्यामध्ये सरकार सरकारकडून त्यांच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी क कर्तव्याच्या स्वरूपात लोन देण्यात येत आहे त्यामध्ये ह्या लोनमध्ये वीस ते तीस परसेंट सबसिडी मिळत आहे आणि ह्या सबसिडीमुळे उद्योजकांना फार मदत मिळते आणि ते आपले उद्योग चांगल्या प्रकारे करू शकतात आणि भारत सरकारकडून नवनवीन नवनवीन महिला उद्योजकांसाठी प्रशिक्षण देण्यात येते आणि या प्रशिक्षणामुळे आपल्या ब भारताच्या महिलांना कशा प्रकारे व्यवसाय व्यवसाय व्यवसाय चालवावे आणि त्यामध्ये कशा प्रकारे हे आपल्याला सक्सेस मिळावे याचे प्रशिक्षण शिकवले जाते